माझे बालपणाची एखादी गोष्ट म्हटली प्रवासाची तर ते म्हणजे माझ्या मामाचं गावाला जायचं प्रवास कधी एष्टी बसनी म्हणजे आम्ही कसं गावामध्ये जाण्याच्या इकडं आधी एस टी बसनीच प्रवास करत होतो त्या वेळेस आता त्या वेळेस कसं जे इष्टार बस वगैरे नाही होते तर आम्ही मस्त तिकडूनच आणि आपलं कसं प्रोग्राम वगैरे राहायचं तिकडं मामाच्या इकडं राहायचं राखीचं प्रोग्राम राहायचं तर आम्ही मस्त बसमधे बसायचं मस्त तिकीट काढायची तिकीट कंडक्टर मस्त यायचे आणि ते पण तिकीट द्यायचे त्याच्याकडे आधीचे तिकीट असं टिक टिक करून वाजवायचे ते मस्त मजा यायची आम्ही मस्त त्या बसमध्ये जाऊन मस्त त्याच्यामध्ये मस्त एन्जॉय करून घरी मामाच्या घरी सहजपणे पोचून जायचं मस्त मजा यायची आता ती आता तर गाडी यायला लागली आमच्याकडे आता तर आम्ही गाडीनेच जातो